हो मी पुस्तक वाचले आहे या पुस्तकात मला खूप रडायला आले कारण आशी ही स्टोरी अशी सांगण्यात रियल होती हे रियल घडले होती तर या पुस्तकाचे नाव बंडू द ग्रेट मॅन हे होतं बंडू एक दिवस रात्री टी वी बघत होता आणि त्या त्याला क त्यो खूप मोठा फुटबॉल चा प्रिय होता त्याचे आवडता खेळाडू नेमार हा होता न याने लला रात्री टी वी बघत असताना त्याला कळाले की आपल्या आपल्या टीमची आज मॅच आहे तो टीम बघायला बसला तर त्या टीममध्ये त्याचा आवडता खेळाडू होता आवडता खेळाडू हा नेमार होता हे नेमार होता अचानकच मॅ मॅच चालू झाली आणि तीस तीस मिनटाला एक अचानकच घात झाला नेमारला एका प्लेयरनी उडवले या प्लेय या नेमारचा पाठीचा कणाला खूप त्रास झाला हे त्याला बंडूला बघितले नाही बंडू अचानकच ग रडू लागला त्या रडण्यात आई बाबा उठले आणि आई बाबा त्याला विचारले की बंडू काय झालं बंडू म्हणाला की बाबा आई नेमारला खूप लागले आहे मला खूप दुःख होते मी त्याचा खूप मोठा फॅन आहे मला हा खेळाडू खूप आवडतो त्याला खूप दुखत असेल त्याला तो ओरडू लागला अचानक तो ओरडू लागला आई आणि बाबा दोघे त्याला समजवू लागले की बा होईल तो ठीक होईल तो ठीक बा बंडू काय तयार होईना ऐकेना बंडू तयारच होईना बंडूला खूप रडूला आले फ खूप रडू आले त्यानंतर परत मॅच चालू झाली परंतु नेमारचे कंडिशन खूप खराब होती तो खूप बंडू खूप रडावला हे बघता बघता आईवड आईच्या डोळ्यात पण पाणी यायला लागले कारण बंडू रडत आहे हे बघून बाबांना पण काय करावे काय समजेना बंडूला पहिला शांत केले बंडूला समजावले की बाबा की बंडू नेमार ठीक होईल त्यानंतर चार पाच दिवसांनी बंडूला कळाले की नेमारची स्थिती सुरळीत आहे हे ऐकून खूप आनंद झाला असे बघून तेचे आईवडील पण खूप खूश झाले हे बघून माझ्या डोळ्यात आणि दुःख आले की दुःख आले एवढं खूप मोठा फॅन बंडू आहे नेमारचा असे सांगून मी स्टोरी थांबवतो